माझा आवडता ऋतू आहे पावसाळा पावसाळ्यात आवडण्याचं कारण काय आहे सगळीकडे पाणीच पाणी असते आणि सगळीकडं सर्व हिरवंगच्च रान भरले असते सगळी जमीन हिरवी असते त्याच्यामुळे ते एक दृश्य असते ते खूप मनमोहक असते मनाला आवडणार वाला असते आणि पाण्याच्या माझ्या मला मनमुराद पाण्यात राहायला आवडते त्याच्यामुळे तो ऋतू पावसाळा जो ऋतू आहे तो माझा सर्वात आवडता ऋतू आहे